तसं आमच्या जिल्ह्यामध्ये भरपूर काही सामाजिक कार्यक्रम चालतात शिक्षणासाठी पण हे आहे शिक्षणासाठी कुणी लोकं दानधर्म करतात काही संस्था आहेत त्या पुढे येतात आरोग्य सेवांमध्ये जसं महात्मा जोतिबा फुले हे आरोग्य सेवा आहे त्याच्यानंतर जन आरोग्य सेवा आहे आभाकार्ड आहे हे आरोग्याच्या संबंधित असणारे एक सरकारी योजनांचे ते सेवा आहेत आणि त्याच्यानंतर महिलांसाठी पण मातृत्व वंदन आहे त्याच्यानंतर महिला सन्मान निधी आहे त्यानंतर गरीब क कुटुंब कल्याण नियोजन आहे कामगार स लोकांसाठी पेन्शन योजना आहे अटल पेन्शन योजना आहे अशा काही बऱ्याचशा योजना आमच्या ह्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबवल्या जातात